मी टेलरकडे कपडे शिवण्याचे काम करत होती आणि एकदा असा अनुभव आला की टेलरनी मला ब्लाऊज शिवायला दिले त्या ब्लाऊजमधले एक ब्लाऊज माझ्याच्यानी त्याचा गाठ गळा वाकडातिकडा झाला ब्लाऊजचे काठ उलटे लागले गेले काजबटन व्यवस्थित नव्हते झाले मग म कश्टमर हा अर्ध्या तासातच येणार होता मग माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याच्यानं तर ही चुकी झाली जेव्हा त्या टेलरनी ते ब्लाऊज माझं पाहिलं तर ते खूप रागावले माझ्यावर मी म्हटलं अरे सॉरी ही माझ्याच्यानी चूक झाली मी करून देते पुन्हा मी ते ब्लाऊज पूर्ण उकललं त्याच्या बाह्या चे काठ व्यवस्थित केले गळा व्यवस्थित केला काजबटन व्यवस्थित केले आणि पुन्हा ते ब्लाऊज शिवून प्रेस करून कश्टमरपर्यंत तेवढ्या वेळात पोहोचवलं आणि त्याच्यानंतर टेलरला सुद्धा मी माफी मागितली की माझ्यामुळे ही चूक झाली याच्यानंतर अशी चूक होणार नाही असे मी त्यांना म्हटले आणि माझी चूक मी तेव्हा ती स्वॉल केली